आमच्या भागामध्ये आता बघायला गेलं तर मी तसं शिन्नर तालुक्यातला येतो पन आमच्या भागामध्ये मी आता शिक्षण हे संगमनेर कॉलेजमध्ये घेत आहे आणि हे संगमनेरला शिक्षण घेत असल्यामुळे इथं खूप प्रसिद्ध असे वेगवेगळे कॉलेज आहे पाहायला गेलं तर संगमनेर कॉलेज म्हणजे मालपानीचं जे कॉलेज आहे ते एकदम प्रसिद्ध कॉलेज ऑल महाराष्ट्रमध्ये तुम्ही कुठेही गेलं तर त्यांना कॉलेजचं नाव निघतं त्याच पद्धतीने थोरातांचं सा थोरातसाहेबांचं कॉलेज म्हणे पाहायलं गेलं तर अमृतवाईनी कॉलेज हे सुद्धा सुप्रसिद्ध कॉलेज आहे आता ह्या कॉलेजमध्ये आमच्या स्वताःचे म्हणजे माझे पूर्ण फॅमिलीच आता मी एम ए इंग्लिश करतोय तर माझे भाऊ असतील माझ्या मामा असतील माझ्या मावश्या असेल यांनी सुद्धा इथं एम ए हिस्ट्री एम ए इंग्लिश आणि एम ए पोलिटिकल सायन्स करून गेलेले आहे लोकं येथे इथून ह्या कॉलेज मधून तसंच पाहिलं गेलं तर माझे चुलते चुलत्यांचे मुलं जे आहे ते आता इंजिनिअरिंग करताय अमृतवाईनी कॉलेज मध्ये आणि त्याच पद्धतीने आता इकडे माझे चुलत चुलते त्यांचा एक मुलगा आहे तो तो याला आ आ संगमनेर कॉलेजमध्ये एम कॉम करतोय आणि तो खूप हुशार विद्यार्थी आहे आणि संगमनेर कॉलेजचा नक्की त्याला फायदा होतोय अशा पद्धतीने आमचे मित्र असतील ते सुद्धा संगमनेर कॉलेजमध्ये शिक्षण घेतात आता ते वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स करतात जसं की एम एस सी केमिस्ट्री करतात एम एस सी फार्मसी करतात एम एस सी जॉग्राफी असेल एम एस सी फिजिक्स असेल हे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स हे संगमनेर कॉलेज म्हणजे माझे मित्र असतील माझी फॅमिली मध्ये असतील हे करतात माझे स्वतःचे चुलत भाऊ बहीण हे सुुद्धा करतात तिथं अश पद्धतीने हे कॉलेज खूप खूप महत्वांच कॉलेज आहेन खूप छान कॉलेज आहे